महाराष्ट्रामधील बुलढाणा जिल्ह्यामध्ये किंवा मग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सर्वात जास्त ज्या कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो जो जवळपास संध्याकाळी सात वाज सात साडेसात वाजल्यापासून जसं सुरुवात होतो हे दोन वाजेपर्यंत रात्री दोन तीन वाजेपर्यंत समाप्त होतो त्यामध्ये सर्वात जास्त काॅमेडी म्हणजे कॉमेडी म्हणजे जवळपास विनोदी त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी संगीतातल्या नृत्यातल्या नाट्यातल्या सिनेमातल्या सगळ्या गोष्टी ह्या वापरल्या जातात त्याच्यानंतर जागरण आणि गोंधळाचा एक कार्यक्रम असतो ज्यामध्ये देवदेवतांचा आणि त्या याच्यामधे थोडाफार असा एक म्हणजे माणसाच्या म्हणजे माणूस व्यक्ती असतो तर आम तो एक लेडीचं म्हणजे एका बाईचं रूपांतर घेऊन तो त्या ह्याच्यामध्ये थोडं नाट प्रसंगी हा काम करत असतो अशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचे पारंपरिक कार्यक्रम हे पारंपरिकरीत्या व सर्वांच्या वेगवेगळ्या म्हणजे जे ज्या समाजानुसार त्या समाजाचे वेगवेगळे कार्यक्रम हे त्या ह्याच्यामधे घडत असतात आणि ते गोष्टी ह्या बदल होत राहतो जसं काही ठिकाणी या म्हणजे कीर्तनाला महत्त्व आहे काही ठिकाणी जागरण गोंधळाला महत्त्व आहे जे जवळपास त्याच्यानंतर काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वे वेगवेगळे ठिकाणचे कार्यक्रम अस